खरं तर मी ग्राफिक डिजायनर आणि वेब डेव्हलपर आहे हा मी गेल्या एक वर्षापासून या बिजनेसमध्ये आहे हा व्यवसाय करतो आहे मी याचं कुठेही असं डायरेक्ट अधिकृत शिक्षण घेतलेलं नाही आहे पण मग आता एक्सपीरियन्स आहे त्याच्यामुळे त्या बिजनेसमध्ये आहे तो व्यवसाय मला आवडतो करायला ॲक्च्युली कायतरी बनवायला किंवा कायतरी डिजाईन करायला खूप छान वाटतं म्हणून मी हा बिजनेस करतो आहे करतो आहे माझ्या बहिणीसोबत मी एकत्र येऊन हा बिजनेस करतो आहे पुढे काही वेगळे विचार आहेत म्हणजे थोडंसं बिजनेस मोठ्या लेवलला न्यायचा आहे किंवा देशाच्या बाहेर पण काम करायचं आहे त्यासाठी थोडीशी जास्त मेहनत चालू आहे आपल्याकडे ज्या स्किल्स आहेत त्याचा फायदा जर आपल्या देशाला झाला किंवा त्याच्यामुळे आपल्या देशाचं नाव जर पुढे गेलं तर त्याच्यापेक्षा जास्त समाधान नाही भेटत मण मी थोडंसं मोठा विचार करतो माझ्या व्यवसायाबद्दल माझ्या व्यवसायामध्ये असं आहे की मला कॉन्सन्ट्रेट करून काम करावं लागतं जर कोण सोबत असेल किंवा मग जास्त आजूबाजूला कोणी बोल बोलचाल असेल सुरू तर मग काम हवं आहे तसं होत नाही त्याच्यामुळे मग मी थोडं शांततेमध्येच राहतो लोकांपासून थोडंसं डिस्कनेक्ट राहतो जेणेकरून मला माझं काम व्यवस्थित करता येईल आणि कसं आहे शेवटी जे आपलं काम असतं तेच आपलं दैव असतं त्याच्यामुळे मी कामाकडे एक देव म्हणून किंवा एक खूप मोठी मोठी रिस्पेक्ट देतो मी माझ्या कामाला कारण मी जे काय आहे माझी जी काय ओळख बनणार आहे ती माझ्या का व्यवसायमुळे बनणार माझ्या फिल्डमध्ये मी जो व्यवसाय करतो आहे तिथे फक्त एका देशातून क्लाएंट आणणं हे थोडंसं डिफिकल्ट होतं किंवा मग एका देशात एका देशाच्या क्लाएंट्सवर ते स्केल करणं किंवा ते मोठ्या प्रमाणात पसरवणं व्यवसाय जी त्याला एक मोठं स्वरूप देणं व्यवसायला हे थोडंसं कठीण आहे त्याच्यामुळे मग बाकीच्या सगळ्याच बाहेरच्या देशांचा किंवा मग आंतरराष्ट्रीय पातळीवर तो थोडासा बिजनेस केला जातो तर बरेचसे माध्यम आपल्याकडे आहेत ज्याच्या मदतीने आपण हे बिजनेस वाढवू शकतो या व्यवसायाला एक मोठं स्वरूप देऊ शकतो त्याच्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही आहे तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलवर असेल किंवा तुमच्या लॅपटॉपवर असे काही तुमच्याकडे असेल इंटरनेटवर जाऊ शकता आणि मग तिथनं तुम्ही सगळं तुम काही डेटा हवा आहे कोणती माहिती हवी ती गोळा करू शकता किंवा तुमचे कस्टमर्स ग्राहक तुमचे तुम्ही चॉईस करू शकता तिथेच चॉईस करू शकता आणि आत्ता असं आहे की ग्राहक तुम्हाला ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी घरोघरी जावं लागत नाही तरं तुम्ही तिथे डायरेक्ट मोबाईल म थ्रू ते करू शकता त्याच्यामुळे माझा व्यवसाय असा आहे की मी ते घरी बसूनच करतो